मी जेव्हा गावात लहान होतो तेव्हा गावात राहात होतो आ न् तेव्हा हे सगळे खेळ खेळले जायचेत लंगडी लपाछपी अबाधबी आणि इतर अनेक खेळ ग्रामीण भागात खेळले जात अलीकडे मी नोकरीला लागल्यामुळे आता शहरात इकडे आल्यामुळे हे प्रकार इकडे पाहायला मिळत नाही आता मुले खेळताना दिसतात पण क्रिकेट टेबल टेनीस आणि इतर जे त्यांना वैयक्तिक किंवा सार्वजनिक असे खेळ खेळताना दिसतात पण फारसा एवढा प्रभाव दिसत नाही गावाकडे जेव्हा हे लहानपणी लंगडी लपाछपी अबाधबी लपंडाव असे अनेक खेळ खेळले जायचेत गावातील मुलं एका ठिकाणी जमा व्हायची आणि वेगवेगळ्या गटांत हे खेळ खेळले जायचे खरोखर आनंद होता एकमेकांशी चर्चा व्हायची या खेळांमुळे मुलांचं जे हे मुलांची जी शारीरिक ताकद आहे ती वाढायची मुलं नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेळायची आणि या खेळांमुळे त्यांच्या शैक्षणिक जीवनातसुद्धा चांगली प्रगती व्हायची असे खेळ अलीकडे खेळत नाही आणि शहरामध्ये तर दिसतच नाहीत ग्रामीण भागात पूर्वी हे खेळ खेळले जायचे आता शहराकडे वळल्यामुळे शहरीकरणाचे जे क्रिकेटसारखे खेळ आहेत ते बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात गावाकडील जे खेळ आहेत ते आता बऱ्यापैकी संपुष्टात आलेले आहेत गावात अजूनही काही ठिकाणी ग्रामीण भागात हे खेळ खेळले जातात शहरी भागामध्ये हे खेळ दिसत नाहीत असं मला वाटतं